हां बोल हो चालेल पण किती लोक येणार आहेत तसे तर आपल्याला अरेंजमेंट करावं लागेल ना जेवढे लोक कसे किती लोक येणार किती कजन्स येतील आपलं व्यवस्था करावं लागेल ना आपल्याला त्या हिशोबाची म्हणजे जेवणा खाण्यापिण्याची आणि जेवणात काय काय बनवू काय काय नाही झोपण्याची वगैरे सांग तू हिश आपल्या हिशोबाने सांग म्हणजे काय बनवायचं काय नाही एक तर मला वाटते की म्हणजे काय म्हणतात साधं जेवण बनवायचं कडी भात वगैरे हो चालेल हं चालेल चालेल चालेल आणि मटन पण ठवलं तरी चालेल हो ना हां हां बरं चालेल ना कजर येतील म्हणजे संध्याकाळच्या वेळेवर येतील आणि संगीतचा प्रोग्राम वगैरे पण ठेऊ न मग आपल्या पार्टीमध्ये थोडंसा हो ना म्हणजे आणि संगीतचा गाण्याचा वगैरे डान्स वगैरे प्रोग्राम नाही लागतात तसं ठेऊ तर थोडं एन्जॉयमेंट होईल त्यांना पण की आल्याबद्दल सफल वाटेल त्यांना की इथं आलं आपलं छान एन्जॉयमेंट झाला काय देऊ तू सांग हो पण ह पण वॉच म्हणजे खूप महाग असेल ना